आपल्या जीवनातला सर्वोत्तम खजिना जर कोणता असेल ना तर ते आहे आरोग्य आणि त्या आरोग्य आपण जपलं पाहिजे जर आरोग्यच आपलं ढासळलं तर आपल्या जीवनाला काडीची किंमत राहत नाही त्यामुळं आपण आपल्या जीवनात बदल केले पाहिजे आपण खूप आळशी आहोत तो आळस आपण बाजूला सारला पाहिजे आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे सकाळी उठल्यानंतर नियमितपणे व्यायाम केला पाहिजे सकस आहार घेतला पाहिजे आणि आपण ज्या ज्या वेळेला आपल्याला आजारी आहे असं वाटत आहे त्या त्या वेळेला आपण तपासणी केली पाहिजे आणि ज्या ज्या वेळेला साथीच्या आजाराची लाट उद्भवेल त्या त्या वेळेला आपण लसीकरण केलं पाहिजे जी लहान मुलं आपल्या घरी जन्माला येतात त्या लहान मुलांना पण आपण पोलिओची लस देणं बंधनकारक आहे कारण जर त्यांनी पोलिओची लस घेतली तर पुढील पोलिओच्या आजाराला त्यांना टॅकल करणं शक्य होईल त्यामुळं आपण आपल्या जीवनाला कसं सुदृढ बनवता येईल याच दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे तरच आपलं जीवन हे मजबूत राहील सुदृढ राहील धन्यवाद